शिक्षकांनी शाळांमध्ये विविध प्रकारच्या गोष्टी शिकवल्या पाहिजेत जसे की खेळणे खेळामध्ये विविध प्रकार असतात जसे की फुडवॉल खो खो झाडावर चढणे अशा विविध प्रकारचे खेळ असतात त्या शिक्षकांनी आपल्याला शिकवलं पाहिजे अभ्यास तर आपण करतोच अभ्यासाव्यतिरिक्त सुद्धा मनोरंजन ढान्स वगैरे वगैरे राहते ना ते आपल्याला सर्व शिक्षकांनी शिकवलं पाहिजे आपण सुद्धा त्यामध्ये नवीन कार्यक्रम होतात कॉलेजमध्ये शाळेमध्ये कॉलेजमध्ये ते आपण एन्जॉय करायला हवे पाहिजे आपण सुद्धा त्यामध्ये पार्टिसिपेट व्हायला पाहिजे शिक्षक परं शिक्षकांनी सुद्धा आपल्याला सपोट केला पाहिजे नवीन नवीन गोष्टी शिकवण्यात आणि आपण सुद्धा त्यात इंट्रेस घेतला पाहिजे शाळेमध्ये फक्त नि फक्त आठवणी राहून जातात ह्या व्यतिरिक्त आपल्या शाळेमध्ये संस्कार वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी मिळतात फक्त एक गोष्ट राहून जाते ते म्हणजे आठवणी जे आपण सुरुवातीपासून एन्जॉय केले राहते मित्र मैत्रिणी गोष्टी गप्पा या सर्व गोष्टी शाळेमध्ये राहून जातात